माझा बागकामाच्या प्रवासाची सुरवात खूपच लहान वयात झाली होती मला लहानपणापासून फुलांची झाडांची खूप आवड माझ्या आजीतल्या बागेत खेळताना मी विविध फुलांचे रंग त्यांचा गंध आणि पानांचं स्वरूपात हरवून जात होतो आजी मला बागकामाबद्दल सांगायची तिला त्या तिला प्रेम आणि समर्पण पाहून मी पण प्रेरित झालो माझी बागाची खरी सुरुवात म्हणजे माझ्या शाळेतून झाली तिथे एक शालेय बागकाम कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्यामध्ये मी सहभागी झालो आणि तिथे आम्हाला भाजीपाला कसे उगवायचा फुले किंवा झाडे ह्यांना कोणत्या वेळी काय द्यायचं पानांचा रंग काय आहे त्यांच्यामध्ये कसली कमतरता असते मग त्यांच्यासाठी कोणते तंत्रज्ञान आपण वापर करू शकतो हे सगळं शिकवलं गेलं त्यामुळे माझा अनुभव वाढला आणि मला बागकामामध्ये अधिक जास्त रुची निर्माण झाली त्यानंतर मी बागकामाच्या शास्त्रात अधिक जानून घेण्यासाठी कृषी विद विज्ञानामध्ये पदवी घेण्यासाठी आले त्या अभ्यासक्रमामुळे मला बागकामांचे विशेष तंत्रे मातीची रचना तसेच पाण्याचे व्यवस्था पण याबद्दलला विस्कृत माहिती मिळाली माझ्या शिक्षणाने मला बागकामाच्या विज्ञानात एक नवीन दृष्टिकोन मिळाला बागकामामुळे मला एक अद्वितीय आनंद मिळतो रोपांची वाढ फुलांचे उमलणे ने निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेणे मला खूप आवडते बागकामामध्ये कष्ट संयम आणि समर्पण आवश्यक असते हे सर्व गुण मी माझ्यामध्ये विकसित केलं बागकामात एका स्पष्ट योजना अस् आवश्यक असते आपण कोणती रोपे लावणार आहोत त्या रोपांची वाढ कशी करणार आहोत त्यांची काळजी कशी घेणारात त्यां याबाबत आपण विचार करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे मी नेहमीच एक बागकामाची डायरी ठेवतो जिथे मी माझे अनुभव आणि योजनेची नोंद करतो बागकामामुळे मला शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे मिळाले बाहेर काम करणे सूर्यप्रकाशात राहणे आणि निसर्गाचा जवळ राहणे यामुळे मह मनःशांती मनःशांती मिळते त्यामुळे माझी आत्मरचना वाढली मला उद्देश आहे की मी एक दिवस एक बागकाम विशेषज्ञ बनू आणि लोकां लोकांना त्यांच्या बागांमध्ये अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत करू